हॅलो हॅलो नमस्कार हो जोगळेकर टूर्स अँड ट्रॅवल्स तुम्हालाच लावला आहे ना फोन परत एकदा खात्री करायची होती हां मी तुमची एक पाच मिनिटं घेऊ शकते का मला माझ्या कार्यक्र ट्रीपच्या संदर्भात विचारायचं होतं की आत्ता आम्हाला हो सांगू शकेन मी पूजा तेजस सहस्त्रबुद्धे दादर वेस्टवरनं बोलते आहे आणि पहिलं मी माझ्याबद्दल थोडक्यात मनोगत सांगते की मला आणि माझ्या कुटुंबाला भयंकर फिरण्याची आवड आहे आणि तुमच्या जोगळेकर टूर्स अँड ट्रॅवल्सबद्दल आम्ही बरंचसं ऐकलेलं होतं आणि एकदा इच्छा होती की तुमच्याबरोबर एखादी टूर करायची जनरली आम्ही केसरी आणि वीणा वर्ल्ड बरोबर भरपूर टूर करतो पण जोगळेकर टूर्स अँड ट्रॅवल्स हे आडनाव ऐकूनच आमच्या सारख्या सहस्त्रबुद्ध्यांना असं वाटायला लागलं की एकतरी टूर आपल्या हां तर मला थोडक्यात तुम्हाला मनोगतात हे सांगायचं होतं की पहिलं मी सांगते की मला तुमचा सेक्टर फिरायला आवडेल आणि मग त्याच्यावर तुम्ही मला मार्गदर्शन करा मला प्रथम तुम्हाला हे विचारायचं आहे की तुमच्या छोट्या टूर्स पण आहेत का म्हणजे एक दिवसाच्या दोन दिवसाच्या मग त्याबद्दल थोडं सांगू शकाल कशा पद्धतीच्या आहेत किंवा त्यात तुम्ही काय स्पॉट कव्हर करता हां ओके

बर हो बर बर

हो बरोबर हो नक्कीच पाहिलं आहे हो हो

बरोबर

हो हो बर बर बर

लोकपरंपरा थोडक्यात बर बर हो हो

बरोबर

बर बर आणि मला त्या संदर्भात तुम्हाला विचारायचं होतं इंटरप्ट करून की हे सगळं तुम्ही जे सांगत आहे हे साधारणतः किती दिवसात होऊ शकेल हा एक प्रश्न आणि दुसरं ही टूर एंजॉय करताना तुमच्या बरोबर ना साधारणतः तुम्हाला माहीतच असेल की केसरी आणि वीणासोबत आपण गेल्यानंतर खाण्यापिण्याची उत्तम सोय असते व्यवस्थापन ते चांगलं करतात रहायची सोय चांगली असते तर तुमच्याकडनं ती आशा आहेच आणि त्याचाही पेक्षा जास्त खात्री वाटते तुमच्याशी बोलताना की ही सोय पण तुम्ही उत्कृष्टरित्या कराल तर त्यासंदर्भात थोडं मला सा विचारायचं होतं तुम्हाला की खाण्यापिण्याच्या गोष्टींनी तुम्ही फूड हॅम्पर्स देता का किंवा ते कसं असतं हे थोडक्यात मला सांगाल का

बरं बर बर

बरं बरं

बरं

बर नाही बरं वाटलं तुमच्याशी बोलून मेन मला तुम्हाला मला जे प्रश्न पडले होते त्याची उत्तरं तुमच्याशी बोलल्यावर मिळाली मी माझ्या मिस्टरांशी यासंदर्भात आणि जोगळेकर टूर्स अँड ट्रॅवल्स आत्ता आपण जे काही बोललो ते ते अनुभव मी त्यांच्याशी शेअर करते आणि लवकरच तुम्हाला एक दोन दिवसात मी कळवते माझ्याकडनं की माझं मी कुठच्या टूरला आहे कुठच्या तारखेला तुमच्या बरोबर येऊ इच्छिते तर आपलं फोनवर बोलणं हो नक्की नक्की तुमचा हा नंबर मी आता सेव करून ठेवते लागल्यास तुम्हाला मी नक्की संपर्क साधेन धन्यवाद थँक्यू